आजकालच्या काळामध्ये जुन्या काळात जसे खेळ खेळले जात होते कबड्डी खो खो कुस्ती वगैरे पण आजकालच्या जमान्यात तसं काय राहिलं नाही आजकाल मोबाईलचा आपल्याला जास्त यूस करणं वापरणे आवडायला लागलेले आहे त्यामुळे आजकालची जे विद्यार्थिनी आहेत जे मुलं मुली आहे ते मोबाईलच्या मार्गाने जास्त गेम खेळतात जसे की ल लूडो रमी कॅरम असे काही गेम प आधीच्या जमान्यात तेच गेम स्वतः खेळत खेळल्या जात होते ज्याने आपलं आरोग्य हे सगळं चांगलं रहात होतं